शास्त्रज्ञ म्हटलं की शाळा कॉलेज आणि जीवनामध्ये सगळ्यात पहिलं ज्या शास्त्रज्ञांचं नाव आणि चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अब्दुल कलाम आजाद आपल्या आत्ताच जो जो रोव्हर आणि जो प्रज्ञान यान जे आपण ह्याच्यावरती सोडलं चंद्रावरती सोडलं तेव्हा एक फोटो आला होता एक सायकलवरती एक हे घेऊन

मा माणूस चालला होता त्याच्या वेळी जो आम्हाला चेहरा डोळ्यासमोर आला तो ए पी जे अब्दुल कलाम आजाद